भारतात बऱ्याच आदिवासी जमाती आहेत की त्या आपल्या घरांच्या रंगरंगोटीसाठी वेगवेगळ्या प्रकारचे चित्रं रेखाटून भिंती सजवत असतात जसे की मेळघाटमध्ये गोंड भिल्ल कोरकू ह्या खास करून जमाती आढळतात तर यातील कोरकू जमातींची चित्रं मी बघितलेली आहेत की त्या घराची सजावट करण्याकरता त्यांचं घर म्हणजे घराची जी रचना असते ती माती आनि शेणाने लिंपून तयार केलेली कुळाच्या घराची त्यांची रचना असते आणि त्या कुळाच्या घरावर ते पांढरा चुना आणि पांढरी माती पिवळी माती अशा वेगवेगळ्या रंगांच्या मातींचा वापर करून अतिशय उत्कृष्ट प्रतीच्या कलाकृती सादर करतात यामध्ये फेर धरून नाचणाऱ्या स्त्रिया असोत किंवा ह्या होळी पेटवून नाचणाऱ्या होळीच्या भोवती फेर धरणाऱ्या स्त्रिया असो अशा वेगवेगळ्या प्रकारच्या चित्राकृती ह्या त्यांच्या घराच्या भिंतींवर सजवलेल्या दिसतात